हॅलो अगं आठ आता मस्त शनवार रविवार सुट्टीचा दिवस आहे आणि काय करायचं छान सुट्टी मिळाली आहे काहीतरी मजा आनंदात घालवूया बाहेरही जायचा खूप कंटाळा आला आहे रोज जातो तसं तर काही तरी छान बघावं असं वाटलं तर मालिका कुठल्या चांगल्या बघायच्या असं विचार करत होते म्हटलं तुझ्याशी बोलावं म्हणजे कळेल आपल्याला की काय आहे चालू आणि आणि काय नाही उगााच डोक्याला ताप देणाऱ्या रडारडीच्या असा नको आहेत ग मालिका ज्याने छान वेळ चांगला जाईल मनोरंजन होईल असं काही तरी बघायचं आहे गंभीर विषय वगैरे नको बाई सासूसुनांची भांडणं एकमेकांवरच्या त्या कुरघोडी उगाचच काय जिन्यावरती तेल सांडणे आणि मग पडणे काहीतरी भयानक कपडे घालणे किंवा काही तरी असलं काही मला बघायचं नाही आहे तर म्हटलं तू बघतेस जरा मालिका आवड आहे तुला म्हणून म्हटलं तुझा विचारावं की काय बघावं कारण आपण असं काही एरवी प्रत्यक्षात बघत नाही की एकमेकांवर इतक्या कुरघोडी करत आहेत कोणी तेलं सांडत आहेत भाजत आहेत जाळत आहेत तसलं काही नको वाटतं बघायला बघायचं झालं तर कसं म्हणजे हम बने तुम बने सारखी किंवा दिल दोस्ती दुनियादारी आपलं गंगाधर टिपरे की ज्यानी समाजातल्या विषयांवरती पण म्हणजे सद्यपरिस्थितीवरही काही तरी त्याच्यावर भाष्य असतं आणि बघायला पण छान वाटतं उगाच काहीतरी नाही त्याच्यात साधं आपल्यातली माणसं वाटतात ती आणि हे मनोरंजनही होतं तर असं काही असलं तर मला सांग ना